मी अच्युत गोडबोलेंचं मुसाफिर नावाचं पुस्तक वाचलं शेवटी ज्याचा खरंच परिणाम झाला म्हणजे एखाद्या माणसाचं आयुष्य कसं असतं ॲक्च्युली ते चरित्रात्मक टाईप पुस्तक आहे इतक्या मोठा माणूस म्हणजे शिक्षणाच्या दृष्टीने किंवा बऱ्याच कंपन्यांचे सी ई ओ आणि अशा वेगवेगळ्या मोठमोठ्या पदांवर राहिलेली व्यक्ती पण तिचं पूर्ण लहानपणापासूनचं जीवन बालपणापासूनचं सोलापुरात गेलेलं नंतर काय काय पुढे कसे गेले काय काही मार्गक्रमण त्यांनी केलं अशा खूप गोष्टी त्याच्यात आहेत त्याच्याचबरोबर एका त्याच पुस्तकात आलेलं त्यांचं लिह लिखाण म्हणजे त्यांच्या मुलाला झालेला ऑटिझम आणि ऑटिझम म्हणजे हतबलता म्हणजे काय हे त्याच्यातून कळतं पण त्याच्यातूनही म्हणजे काय म्हणायचं त्याला प्रोत्साहन घेऊन असं नाही पण न हार मानता त्या त्या परिस्थितीवरही मात करत आज ऑटिझमच्या ऑटिझम झालेल्या मुलांसाठी काम करण्यापर्यंत त्यांनी जे केलं आहे म्हणजे हे सगळं आपण जेव्हा वाचतो तेव्हा आपल्याला नेहमी वाटत राहतं बऱ्याचदा की अरे काय अडचणी प्रत्येक माणसाच्या आयुष्यात येतात आपल्याला खूप मला त्याच्यातून असंच वाटलं नेहमी की मोठ्ठी माणसं जे दिसतात आपल्याला ते मोठेपण त्यांचं मोठे झाल्यावर आपल्याला दिसतं पण त्याच्यामागे त्यांच्यावर काय प्रसंग आले हे आपल्याला कधी कळत नाही पण अशा पुस्तकातून चरित्रात्मक पुस्तकातून आपल्याला ते कळतं आणि डोळ्यासमोर चित्र उभं राहतं की त्यांनी कसं याच्यापासून स्वतः ते पुढे कसे गेले असतील किती प्रयत्न करावे लागले असतील किंवा काय ताकदीची माणसं आहेत हे उगाच नाही ही मोठी झाली हे अगदी नक्की जाणवत राहतं आणि ते पुस्तक मला खरंच खूप परिणाम म्हणजे करून गेलं माझ्यावर हे नक्की